हॅलो मी तुमचाकडून काही दिवसापूर्वी ना एक वस्तू मागवली होती म्हणजे हे आपलं हेडफोन मागवले होते तर ते छान होते म्हणजे कॉलिटी वगैरे पण छान होती आणि ऑर्डर पण बरोबर आलेली आणि म्हणजे डिलिव्हरीचे पैसे वगैरे पण दिलेले मी नीट आणि म्हणजे ऑर्डर चांगली होती सो द आता जी मी तुमच्याकडून ऑर्डर ऑर्डर केलेली आहे काय वस्तू म्हणजे शूज केलेले आणि शूज वगैरे शूज केलेले एक जोड आणि सॅन्डल केलेले सो द ते जे शूज आणि सॅन्डल होते ना ते बरोबर नाही आले सो म्हणजे सो मला ते परत करायचे होते म्हणजे मला आवडलेले नाही आहेत ते तर तुम्ही ते परत घेऊ परत घ्या असं माझं म्हणणं होतं मग ते मी तुम्हाला परत कधी करायला येऊ तेवढं फक्त सांगा मला तुम्ही जरा म्हणजे ते वस्तूंमध्ये फॉल्ट असा आहे की म्हणजे मी जे शूज मागवलेले ते जरा म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे पण म्हणजे तेव्हा मी फोटोमध्ये बघितलेलं तेव्हा ते चांगलं दिसत होतं मे बी लाइट इफेक्ट वगैरे असेल पण आता मी ते म्हणजे जेव्हा ते माझ्यासमोर आले तेव्हा ते एवढे चांगले दिसायला नव्हते सो मला ते तुम्हाला परत करायचे होते आणि जे सॅंडल मागवलेले ते ते म्हणजे जरा म्हणजे साईज चुकीची आली आहे हे सो ते तुम्ही ते पण तुम्ही परत घ्या आणि साइज चेंज करून द्या ते जे शूज होते जे कलर कॉम्बिनेशन ठीक नाही आहे ते तुम्ही तुमच्याकडेच घेऊन टाका आणि मला दुसरे पाहिजे त्यासाठी मी नंतर ऑर्डर करणार आहे